हॅलो सर हो हो मी संगमनेरवरून बोलते आहे मी आत्ता नुकतंच निकॉनचा डी फिफ्टी सिक्स हा कॅमेरा ची जाहिरात बघितली हो तर तो मला आवडला आहे तर मला तो मागवायचा होता तर मला त्याच्याबद्दल थोडी चौकशी करायची होती हो हो हो हो तर तो आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहे का आणि म्हए त्याची कॉलिटी वगैरे त्याच्या काही फीचर्स असतील त्यात नवीन काही फीचर्स ॲड झालेले असतील तर त्याबद्दलही तुम्ही मला सांगू शकता का हो हो चालेल चालेल आणि मला त्याची क्लियॅरिटी किती मेगापिक्सेल आहे आणि कमी लाईटमध्ये त्याचा फ्लॅश वगैरे कसा वापरता येईल हो हो हो आणि व्हिडिओ शूटसाठी वगैरे तो कॅमेरा कसा राहील हां हां हां आणि घ्यायचा ठरला तर मग त्याचे काही डिसॲडव्हँटेजेस पण असू शकतात ना हो हो नाही तसा मला तो आवडलाच आहे पण म्हटलं पहिले चौकशी करून घ्यावी तुमच्याकडनं हो नाही तो कंपनी पण चांगलीच आहे ती आणि नवीन मॉडेल आले आहे तर त्यात फीचर्स पण ॲड झालेलेच असतील नवीन हो हो हो आणि त्याच्या जाहिरातीमध्ये बघितल्यावर मला त्याचा प्लस पॉईंट हा वाटला की त्याचे फ्लॅशलाईट्स आणि त्याचं स्क्रीन टच ऑपरेटिंग हो हो हे नवीन ॲड झालेले फीचर्स जास्तच चांगले वाटतात हो हो हो चालेल मग मी एकदा तुमच्या शॉपमध्ये येऊन बघून घेईल हो हो आणि त्याची काही गॅरंटी वॉरँटी वगैरे असेल तर किती पाच वर्षांची का हो हो चालेल ना हो एकदा शॉपमध्ये बघून घेऊ हो हो हो मी दुकानातच येऊन जाईल आणि आवडला तर हो मी मागवते हो चालेल चालेल थँक यू